अमरावती जिल्ह्यामध्ये साजरे होणारे मुख्य सांस्कृतिक उत्सव म्हणजे दिवाळी दिवाळी दसरा होळी संक्रांती शिवजयंती दहीहंडी रंगपंचमी असे अनेक सयण असे अनेक मुख्य मुख्य सण आहे आणि अमृ आणि मराठ्यांचा मुख्य सण म्हणजे गुढीपाडवा आहे हा अनेक सणांना ना अनेक पारंपरिक स सणांना नवीन कपडे घालतो व नु घरचे पण नवीन कपडे विकत घेण्यास घ्याय घेतात खूप म खूप मजा करतो व अम्न जेव्हा स असे पारंपरिक नवीन नवीन सण असते ना तेव्हा घरी स्वादिष्ट स्वादिष्ट उत्पादन बं स्वादिश जेवण बन पदार्थ जेवणात बनवते जेव आणि लाडू दिवाळीसाठी लाडू करंज्या चकली शंकरपाळे असे खूप खूप तुपातले पदार्थ जेवणाकरिता बनवते मुख्य पदार्थ म्हणजे दिवाळीची पुरणपोळी आणि पहिलं दि दिवाळीला देवीला पहिलं रा मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतात आणि दिवाळीला लाईट्स लाईट्स असतात आणि दिवाळी दिवाळी साजरी करताना पहिलं नैवेद्य म्हणजे देवीला दाखोते देवीला दाखोल्यानंतर दिवाळी आम्ही फटाके फोडून साजरी करतो आणि दिवाळीला तेव्हा देवीची पूजा झाल्यानंतर कपडे घालतो नवीनवाले कपड्यांची पूजा करून कपडे घालतो आणि संक्रांतीला अन् ज्यांचे नवीन नवीन लग्न झाले असते त्यांचं अर् त्यांना त्यांचं हळदकुंकू ठेवतात अनेक ब अनेक सु अनेक लग्न झालेल्या बाया हळदीकुंकू घरी ठेवतात व ज्या ज्या शेजारच्या बाया असतात त्यांना हळदीकुंकाकरिता घरी बोलवतात व दसऱ्या दसऱ्याला पण खूप मजा येते दसऱ्याला देवी देवी देवी असते जेवढ्या पण शेजारच्या देवी असते त्यांच्या पाया लागण्याकरिता आम्ही दसऱ्या दसऱ्याला फिरत असतो दसऱ्याला तिथं गेल्यावर अनेक पुऱ्या पुऱ्यात जाऊन देवीच्या पाया लागणं अनेकांना सोनं वाहण्यासाठी त्यांच्या अनेकांच्या घरी जाणं असं आम्ही दिवाळी संक्रांती खूप अनेकं अनेकं स सण साजरा करत आहे एप्रिल महिन्यात येणारा मुख्य सण गुढीपाडवा ह्या दिवशी हिंदू समाजाचा नवीन वर्ष चालू होतो